नमस्कार बोला ना

नक्कीच बोला ना बरं तुम्हाला एक्झॉटिक फ्रूटबद्दल काही माहिती आहे का

बरोबर आत्ता तुम्ही एक्झॅक्टली कुठल्या एरियामध्ये आहात

आता आत्ता सध्या सीजनल फ्रूट्समध्ये आमच्याकडे ड्रॅगन फ्रूट आहे किवी आहे आणि एक नवीन फ्रूट आमच्याकडे येतो आहे त्याची ना माहिती मला आत्ता या घडीला नाही आहे पण लवकरच मला ती कळेल पण ड्रॅगन फ्रूट तुमच्या एरियामध्ये सर्वात जास्त चालतो सो कदाचित जर तुम्हाला तो हवा असेल तर मी मी त्याची तुम्हाला माहिती देऊ शकते हा तो कॅटलॉग पण येऊ शकतो आणि मी तुम्हाला आत्ता सुद्धा सांगू शकते की ड्रॅगन फ्रूट एक फ्रूट जरी घ्यायचा झाला तर तो मॅक्सिमम पन्नास ते शंभरच्या रेंजमध्ये पडतो कारण की ते एक्झॉटिक असतात त्यामुळे त्यांची थोडीशी आम्ही ड्युरेबिलिटी किंवा शेल्फलाईफ वाढवण्याचा प्रयत्न करतो सो त्या प्रमा प्रका प्रकारात प्रमाणे त्याची रेट्स असतात तर तुम्हाला चालेल नक्कीच मिळेल ना तुम्ही तुमची तुम्ही तुमची माहिती आणि तुमचा इन्फर्मेशन रजिस्टर माझ्याकडे केलीत तर लॉयल कस्टमर म्हणून तुम्हाला स्पेशल डिस्काउंट नक्कीच मिळेल आणि तो दहा टक्के असेल आणि तुम्हाला किती रिक्वायरमेंट आहे मला सांगू शकाल का

नक्कीच नक्कीच आणि फक्त मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती की तुम्ही आठच्या ऐवजी जर दहा घेतलीत तर मी तुमच्यासाठी स्पेशली आणि कारण की तुम्ही पहिल्यांदाच मला फोन करताय तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट मी ऑफर करू इच्छिते आणि तो आहे बारा टक्के सो तुम्हाला तुम्ही तयार आहात त्यासाठी

नक्की नक्की नक्की थँक्यू तुम्ही मला फोन केलात थँक्यू सो मच हॅव अ नायस डे बाय